तर रांगोळी काढणे सूर्याला अर्घ्य देणे कुंकू लावणे किंवा उपवास करणे ह्या सगळ्या गोष्टी फक्त सांस्कृतिक गोष्टी नसून त्या प्रत्येक गोष्टी मागे एक शास्त्र आहे एक सायन्स आहे तर जसं मी कधीतरी ऐकलं होतं की रांगोळी रांगोळी का काढतो आपण किंवा घर झाडून स्वच्छ करून रांगोळी काढणं ते फक्त त्याला सुंदर दिसावं म्हणून नाही तर दाक्षिणात्य भागात रांगोळी ही तांदळाच्या पिठाने काढली जाते तांदळ तांदूळ बारीक करून त्या त्याची रांगोळी काढतात तर ते जवळपासचे जे कीटक आहेत किंवा मुंग्या आहेत त्यांना खाद्य म्हणून ते केलं जायचं आणि प्लस सुंदर आपला दारासमोरची जागा सुंदर दिसावी म्हणून किंवा उपवास जसं करतात तर उपवासाने आपल्या शरीराला एक ब्रेक मिळतो की त्या दिवशी खाणं कमी असतं भगवंताशी भगवंताशी जोडल्या जाणाऱ्या गोष्टी जास्त केल्या जातात म्हणून लोक उपवास करतात प्रत्येक गोष्टीत ह्याचा उपवास का करायचा आणि त्याचा उपवास का करायचा त्यात काहीतरी गोष्टच आहे असंही नसताना तर आपल्या शरीराला त्याची गरज आहे म्हणून ते करणं गरजेचं असतं कधीकधी